नमस्कार आमचं पाणी खूप पडल्यामुळे नुकसान खूप झालं आमचं आम्ही सर्व कागदपत्रं क्लेम वगैरे विमा वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे पण आम्हाला अजून काही नुकसान भरपाई काय मिळाली नाही आम्हाला तुमच्या कंपनीबद्दल थोडी माहिती हवी होती आमच्यापर्यंत अजून तुमच्या सर्वे अजून काय आमच्यापर्यंत आलाच नाही अजून

त्याविषयी तुम्हाला भेटायचं आहे आम्हाला तर तुमच्या कंपनीची माहिती भेटू शक मिळेल मिळू शकते का आम्हाला फोटो वगैरे कागदपत्र विमा विगा सर्व भरून ठेवले आहे आम्ही तर कधी भेटू शकता तुम्ही आम्हाला